मेडिकलमधून मी हिम फेश वॉश आणला होता त्याने माझे पिंपलही गेले आणि डागंही गेले तो हिम फेश वॉश चांगला होता